सुरुवातीला टीकटॉकमुळे ही सोशल मिडीयावर डान्स करून विडीओ टाकण्याची जी एक आहे चित्रीकरण करण्याची पद्धत सर्वांमध्येच आली होती पण नंतर मध्यंतरी ही बंद झाली नंतर आता शॉट्समुळे सगळेजण विडीओ करतात सोशल मिडीयावर आणि टाकतात यूटूब चॅनल वगैरे माझं पण एक छोटंसं यूटूब चॅनल आहे तिथे माझी मुलगी आणि मी आम्ही दोघीजणी छोटे छोटे विडीओ शॉटस् तयार करतो आणि त्याच्यावर डान्स करतो आणि ते विडीओ आम्ही अपलोड करतो त्याच्यावर आम्हाला भरपूर लाईक्स् मिळतात त्याच्यात आमचा खूप मोठा आनंद आहे माझ्या मुलीला पण सुद्धा डान्स करायला खूप आवडतो ती पण सोशल मीडियाशी खूप कनेक्टेड आहे आणि हे सगळे विडीओ जेव्हा आम्ही बनवतो तेव्हा आमचं खूप एक छान एन्जॉयमेंट होते छान आम्ही स्टेप्स् बसवतो स्टेप बसवताना कोणाचं मागे पुढे झालं तरी पण त्याने एक आनंद असतो कॉमेडी विडीओसुद्धा आम्ही बनवतो त्यातून आम्हाला खूप आनंद मिळतो